मी माझं सर्वांत आवडती म्हणजे बिर्याणी मी हे मुस्ताफाम्मधून ऑर्डर केली आहे मला खूप भूक लागली होती म्हणून मी मुस्ताफामध्ये कॉल केला आणि त्यांना सांगितलं मला वन एक चिकन बिर्याणी पाहिजे मग मी त्यांना एकशे ऐंशी रुपये पे केले मग त्यांनी मला अॅपद्वारे कळवले की अर्धा तासाने तुम्हाला ते डिलिवरी होईल तार सात सहा दोन हजार चोवीसला सात पाच दोन हजार चोवीसला हे तुम्हाला ते फूड डिलिवर होईल